आमचे हे पाच वर्षापासून कुक्कुटपालन चालत आहे तरी लोक आम्हाला आमच्या फारम हाऊसवर येतात आणि आमची स्वच्छता पाहून ते आमच्याकडून अंडे घेऊन जातात आमची स्वच्छता पाहून त्यांना खूप आवडते आणि ते अंडे घेण्यास वारंवार येतात तेव्हा त्या त्यापासून आमचे भरभराट धंदा होते